हां आदित्य हां आपण बोलत आहे का मी मी अलका बोलते आहे तुमच्याबद्दल बरंच वा वाचलेलं तुमच्याबद्दल बरंच वाचलं मी माझ्या मैत्रिणींकडून वगैरे मला समजलं म्हणून मला असं वाटलं तुम्हाला फोन करावा म्हणून तर म्हणून म्हटलं की तुमचं आता ते इंस्टाग्रामवर काय काय येतं बरेच व्लॉग येतात त्याच्यावरून म्हणून मी म्हटलं की आता सध्या काय नवीन काय आहे तुमचं

हां हां हां तेच मला वाटलं की बहुतेक आणि असं यंग जनरेशनचं आणि असं वाटलं त्याच्यामुळे अजून छान वाटलं तुम्ही मराठीत लिहित आहे म्हणून अजून चांगलं वाटलं कारण हल्लीची मुलं बहुतेक सगळी इंग्लिशमध्ये लिहितात त्यांना इंग्लिशच हवं असतं तर तुमचं मराठी आहे म्हणून मला आवडलं आणि

बरोबर कारण मुलं काय करतात जनरली इंग्लिश वाचण्याचा मुलांचा कल असतो मराठी कोणी फारसं बघत नाही आणि वाचत नाही त्याच्यामुळे पण तुम्ही ते मराठीत काम करत आहे ते वाचूनच मला असं खूप छान वाटलं आणि असंच नवीन नवीन लिहित जा हां कारण हां

हां खरं आहे

हां बरोबर आहे हां बरोबर आहे बरोबर आहे हां हो

नाही नाही चांगला प्रयत्न आहे त्या आपली मराठी भाषा जिवंत राहायला तो प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे आणि तुमचंही मी बाकीच्या मुलांना कारण मीही सोशल वर्क करते त्या ह्याच्यात माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मुलं येतात आठवी नववीतली त्यांनाही मी जरूर सांगेन तुमच्याबद्दल हं चालेल

हो चालेल धन्यवाद ओके बाय